आपल्या हिंदू संस्कृतीमध्येच चार महिने चातुर्मासमध्ये खूप सणवार येतात आषाढी एकादशीपासून वारी वारी वगैरे वारीमध्ये सुद्धा आषाढीच पंढरपूरच्या वारीमध्ये खूप लोक एकत्र येतात आणि नंतर गणपती बसतो गणपतीच्या वेळीसुद्धा ख सगळे लोक एकत्र जमून सकाळ संध्याकाळ आरती वगैरे असते नवरात्रामध्ये नवरात्रात सकाळी संध्याकाळ आरती भजन गरबा सग यामध्ये दिवस पटपट निघून जातात दसरा दिवाळी कोण्या कोण्यावेळेस चार महिने चातुर्मास केव्हा संपतात काहीच कळत नाही खूप हिंदू धर्मामध्ये सणवारच छान असतात सगळे तेच